मी जास्त करून अंगणातच बागकाम करते कारण आमचं अंगण खूप मोठं आहे आणि त्या अंगणाचा सुद्धा आम्हाला सदुपयोग करून घ्यायचा आहे म्हणून मी जास्त करून अंगणातच बागकाम करते आणि एक्स्ट्राची कुठली मला वेगळी माती पण आणायला लागत नाही आमच्या अंगणात भरपूर माती आहे आणि ती पोषणदायक अशी माती आहे त्याच्यामध्ये झाडे खूप चांगल्या प्रकारचे येतात त्यामुळे मला टेरेस गार्डन वगैरे करायची गरज वाटत नाही कारण आमच्या घरापुढेच जास्त अंगण असल्यामुळे जागा रिकामी असल्यामुळे त्याचा वापर मी करून घेते आणि मा आत्ता सध्यातरी आमच्या अंगणात नारळीची त्यानंतर आंब्याची चिकूची अशी वेगवेगळी झाडे आहेत लहान लहान झाडांमध्ये म्हणलं तर आत्ता फुलांची म्हणलं तर गुलाब आहे मोगरा आहे त्यानंतर चाफ्याचं झाड आहे आणि मला बागकाम करायची खूप आवड असल्यामुळे मी नर्सरीमध्ये वगैरे जरी पण गेले तर वेगळं असं एखादं झाड जरी मला वाटलं तरी पण मी ते घेऊन येते आणि माझ्या अंगणामध्ये अजून एक नवीन झाडाची ॲड करते